टी व्हीमुळे निगेटिव पर्याय म्हनका मुलांवर पडतो जसं टी व्ही पाहत असलं की टी व्हीमध्येच मन असते तिथून मग उठुशा नाही वाटत आणि अभ्यास राहायला जागेवरच त्यानंतर मम्मी उठ उठ करते तरी पण सवय होऊन जाते आपल्याला टी व्ही टी व्हीची तर आपण उठू शकत नाही त्यानंतर एक जर आपण सिरीयल बघितली तर कंटिन्यू ते सिरियल पा पाऊशा वाटते ते संपेपर्यंत जे स पिच्चर बघितला तर तो चार पाच घंटे राहतो तर चार पाच घंटे आपले वेस्ट होऊन जातो तर टाईम वेस्ट नाही करायला पाहिजे आणि त्याबद्दल पाच सहा घंटे अभ्यास केला ते कामायचं त्यानंतर मम्मी वगैरे सिरियल पाहते तर त्या सिरियल पाहते तर आपल्याला पण सवय होऊन जाते सिरियल पाहायचे आणि त्या सिरियलमध्ये फक्त झगडेच दाखवत असतात तर तसेच झगडे मग घरी पण होऊ शकते हे पण एक निंगेटिव्ह निव निगेटिवच गोष्ट आहे त्यानंतर मुले अभ्यास न करणं म्हणजे टी व्हीमुळेच म अभ्यास न करणं हे पण एक निगेटिवच गोष्ट आहे त्यानंतर आपण दुसऱ्याच्या घरी वगैरे गेलं तर तिथे पण टी व्ही सुरू असली तर टी व्हीतच टी व्हीतच मन असते की टी व्ही सुरू करा टी व्ही सुरू करा असेच हे असते